माझा मी मोबाईल झालं लॅपटॉप झालं लॅपटॉप पी सी वगैरे या सगळ्या गोष्टीचा उपयोग करते कधीकधी काय होतं अचानक त्याच्यामधे प्रॉब्लेम येतात मोबाईल हँग मारायला लागतो मोबाईलला डिस्प्ले अचानक बंद होऊन जातो मोबाईलचं मोबाईलमधे प्रॉपर ॲप्लिकेशन्स वर्क करत नाही तर त्याच्यामध्ये ना तर या सगळ्या गोष्टी येतात आणि पीसीमध्ये क कनेक्ट होत नाही कधी तर आपलं वाय फाय नेटवर्क कॅच होत नाही मोबाईल प्रॉब्लेम असल्यामुळे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तर व्हायरसचा होतो कोणती पण अननेसेसरी गोष्ट जर आपल्याला वेबसाईटवरनं डाऊनलोड करायची असेल तर वाय अँटीव्हायरस आपल्या लॅपटॉपमध्ये असणं फार आवश्यक आहे नाहीतर मग व्हायरस गेल्यावर लॅपटॉपचा पूर्ण डेटा आपला जाऊ शकतो आमच्या राज्यामध्ये आमच्या सिटीमध्ये खूप सारे सर्व्हिस सेंटर अव्हालेबल आहेत आणि ते चांगली सर्व्हिस देतात वोडाफोन सर्व्हिस सेंटर असो सॅमसंग सर्व्हिस सेंटर सोनीचं झालं त्याच्यानंतर डेलचं झालं अशा अशा खूप चांगल्या चांगल्या सर्व्हिस सेंटर आहेत माझ्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये काही प्रॉब इशू आला तर मी तिथे सर्व्हिस सेंटरमध्ये आधी व्हिजिट देते त्यांना माझा प्रॉब्लेम सांगते मी स्वतः सॉल्व्ह करू शकत असेल तो प्रॉब्लेम एका दिवसात तर ठीक मी कर प्रयत्न करते माझ्या वतीने पण जर काही मोठा प्रॉब्लेम आला तर मग मी तिथे सर्व्हिस सेंटरला जाते आणि ते पण आम्हाला चांगली सर्व्हिस देतात